शेतीमाल तुमच्या स्थानिक बाजारपर्यंत आणण्यामध्ये लोकांना अडचणी येतात आणि खरंच येतात म्हणजे आम्हाला आमचं गाव हे शेतीपासून थोडंसं लांब आहे आणि गाव बाजारपेठ ही आमच्या गावापासून खूपच लांब आहे जवळपास तीस किलोमीटर आमच्या गावाची गावापासून लांब ही बाजारपेठ आहे घरापासून शेतीचं अंतर एक दोन चार किलोमीटरचं असेल घरून शेतीपर्यंत चालत जायचं तो शेतीमाल शेतीतून काढून घरी आणायचा आणि मग घरून आम्हाला हायवेवर घेऊन यायला लागतो आणि मग तिथून आम्हाला गाडी मिळते म्हणजे टेम्पो किंवा बस किंवा इतर गोष्टी ज्या एकसाथ माल घेऊन जाऊ शकतात जास्त जास्ती प्रमाणात माल घेऊन जाऊ शकतात अशा गोष्टी ज्या आम्हाला हायवेवरून भेटतात त्या त्या वाहतुकीमध्ये आम्हाला खूप प्रचंड त्रास होतो म्हणजे आधी शेतात जा शेतातला माल काढा मग तो डोक्यावर वाहतूक करून घरपर्यंत आणा एक दोन किलोमीटरचं अंतर कापून चालत त्यानंतर मग तोच माल पुन्हा डोक्यावर घेऊन किंवा बैलगाडीत टाकून तो माल आम्हाला हायवेवर न्यायला लागतो हायवेवरून मग आम्हाला गाडी बोलवावी लागते मग गाडी आल्यावर त्यो तो माल पुन्हा गाडीत लोड करा गाडीत लोड करून मग आम्हाला तो माल बाजारपेठेत न्या बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत आम्हाला एवढा खर्च येत नाही पण जेव्हा माल बाजारपेठेत जातो तेव्हा आम्हाला त्या मालाला बाजारपेठेत पोचवल्याचा अजिबात संतुष्टता जी असते ती मिळत नाही कारण की काय आहे माल बाजारपेठेत गेला एवढंच पुरेसं नाही त्या मालाला योग्य किंमत मिळणं हेप हेव हे खूप गरजेचं असतं शेती करण्यासाठी खत बियाणं शेती नांगरणं त्याच्यानंतर शेतीसाठी लागणारी लोकं माणसांची मजुरी जी कामासाठी माणसं येतात त्यांना मजुरी देणं त्याच्यानंतर तो माल वाहून घरी आणणं घरून परत रस्त्यापर्यंत नेणं याच्यासाठी जी माणसं लागतात ती मजुरी डोक्यावरून घेऊन जाणं ती मेहनत तो वेळ तेवढा पुरेसा मा मा माल बाजारपेठेत नेल्यानंतर पुरेसे पैसे आम्हाला मिळत नाहीत काहीतरी आम्हाला आमच्या मनाविरुद्ध तो माल खूप कमी किमतीत विकून आमच्या पोरांची पोटं भरावी लागतात आम्हाला शेतमालाला चांगली किंमत मिळावी योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही आजपर्यंत सरकारशी भांडत आहोत मधले दाल दलाल जे आहेत ते प्रत्येक वेळेला शेतीचा माल हा आमच्याकडून कमी किमतीत घेऊन नंतर तो माल दुप्पट किमतीत त्यांच्या गोडाऊनमध्ये साठवून दुप नन त्याच्यानंतर दुप्पट किमतीत तो विकला जातो म आमच्याकडूनच घेतलेला माल आम्हाला फ्री आम्हाला कमी किमतीत का विकावा लागतो आम्हाला शेतकऱ्यांना कमी किमतीत का विकावा लागतो